हां माझं तुझ्याकडे एक काम होतं मला बिल्डर कडून कालच माझी कागदपत्रे प्रापर्टीची आहेत ना ती भेटली आहेत पण माझं तुझ्याकडे एक काम होतं म्हणजे तू ती कागदपत्रं आहेत ना ती डिजीलॉकरमध्ये कशी अपलोड करतात हे मला माहिती नाही कारण तुला जास्त ह्यातलं माहिती आहे तू जास्त ह्याबद्दल करतोस त्यामुळे तुला माहिती आहे मग काय मला ओपिनियन तुझा देशील म्हणजे कसं काय करायचं आहे मला सांगशील काय ती प्रोसिजर हां हां ठीक आहे मग ती असं कागदपत्रं डिजीलॉकरमध्ये ठेवली तर सुरक्षित राहतील ना म्हणजे काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना हां चालेल मला तू सगळं सांग तसं मी ते करते ठेवते मग डिजीलॉकरमध्ये अपडोट अपडेट करते हां हां आणि वापरायचं कसं ते पण सांग मला कारण मला ह्यातलं काहीच माहिती नाही आहे आणि कालच तर मला ते कागदपत्रे सापडली आहेत तर ओपिनियन काय असेल हां ते मग त्यात जायचं हां मग ती आपली कुठे म्हणजे फाइल समजा डिलीट झालीच तर काही होणार नाही ना म्हणजे कागदपत्रं सगळे जाणार तर नाही ना म्हणजे राहणार ना फाइलमध्ये कशी सेव्ह करायची कसं काय करायचं ते सगळं सांग मला डिटेलमध्ये हां चालेल हां हां चालेल मग मी मग मी तुझ्या घरी उद्या येते मग मला सगळं सांग मग फाइल बी करून दे आणि पासवर्ड फक्त माहिती असायला पाहिजे ना चालेल चालेल ठीक आहे मग उद्या येते बाय